बागकाम हा माझा छंद आहे सोबतच हा माझा कमाईचा पण स्रोत आहे कसं आहे ना बागकाम करतो म्हटलं आपण तर कोणत्याही गोष्टीची जोखीम उचलायला पाहिजेन पहिली गोष्ट मग आता याच्यामध्ये निसर्गावर सगळं अवलंबून असते आजकाल कसं आहे ना शेतकरी शेतात पीक पिकवतो पण ते निसर्गाने साथ दिली तर ते होते उत्पन्नचा स्रोत म्हटलं तर उत्पन्न होते नाही होत त्याच्यावर डिपेंड करते आता माझी गोष्ट अशी झाली होती का माझ्या इकडे जे आहे सूर्यफूल ते आहे मी माझ्या शेतीमध्ये खूप सगळं दोन एकरामध्ये लावलं आहे आणिते सूर्यफूल लावलं आहे आणि त्याच्याने मग काय केलं ते फुलामध्ये झालं होतं असं का एक रोग पडला होता तर त्याच्याने भाव थोडसा कमी लागला पण दिवाळीच्या याच्यामध्ये मी त्याला विकलं चांगलं फुलांना तर पन्नास रुपये पाव विकले त फायदा खूप झाला त्या पन्नास रुपये पावामध्ये आणि असं होतं की याच्या एका याला म्हणजे कमीत कमी माझा नाही का पन्नास साठ हजार रुपयाचं तरी उत्पन्न झालं होतं आणि जे बागकामामध्ये पुन्हा जांब होते तर हिवाळ्यामध्ये जांब लागले होते दिवाळीच्यांनंतर जांब लागले तर जांब झाडाला एवढे लागले होते एवढे लागले होते का एक जाम मी पन्नास रुपयाला विकत होतो तर पाच जांंब माझेवााले दोनशे रुपये अडीचशे रुपयाला असे जात होते तर फायदा होतं रस्त्यानी गाडी येणारे जाणारे होते तर त्यांना मी जांब देऊन देत होतो तर मजा होती